हॅलो बोला ना हो हो गहू तांदूळ गहू तांदूळ ज्वारी डाळीचे प्रकार हो हो हॅपी हॅपी बिस्किट गो गुड डे ओरिओ असे जे ब्रँड्स चालतात ते सगळे आहेत आमच्याकडे हो मिळतात ना हो आम्ही जोशी उद हो आम्ही जोशी उद्योगमधून ते अप्लाय करतो आणि आमच्या सुपर्समार्केटमध्ये ठेवतो तर ते पण अवेलेबल आहे आमच्या सुपरमार्केटमध्ये

हां उधारी नाही घेत आम्ही पण आमच्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे आणि होम डिलेवरी पण भेटून जाते

तुम्हाला क सामान मागवायचं होतं का काही हा सगळं हो हो भेटून जाईल ना तुम्ही फक्त लिस्ट पाठवून द्या हो करतो ना आम्ही होम डिलेवरी करतो ना फक्त एक हां आणि टाईम सांगा तुमचा किती वाजता तसं मग मी एखाद्या माणसाला पाठवून देईन सगळं सामान घेऊन तुमचं हा अर्चिड अपार्टमेंट हां नियर सिंधूताई पेट्रोल पंप दोनशे सात हां बरं चालेल थँक्यू